परिस्थिती गरीबच असल्यामुळे मी काही गोष्टी करू शकलो नाही म्हणजे माझं शिक्षण मी व्यवस्थित घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळे माझ्या मला हा धंदा करावा लागतो ट्रान्सपोर्टचा त्याच्यामुळे आणि मी माझी अशी आधी इच्छा होती की पुलिसमध्ये भरती व्हावं आणि भरतीची प्रॅक्टिसही मी केली पण शिक्षणाच्या अभावामुळे मी ते करू शकलो नाही कारण शिक्षणच नव्हतं तर कसं काय पुढे जावं कारण परिस्थिती घरी घरची गरीब होती आणि म्हणून मी हा प्रायवेट धंदा जो आहे माझा तो बिझ बिझनेस आहे आणि तो मी सांभाळतो आणि माझी जी इच्छा होती ती इच्छा मी शिक्ष शिक्षण न भेटल्यामुळे किंवा परिस्थिती गरीब असल्यामुळे ती मी पूर्ण करू शकलो नाही